आपल्याला खूप मोठा सांस्कृतिक वारसा हा लाभलेला आहे म्हणजे आपली संस्कृती मुळच हजार पाच हजार वर्षांपूर्वीचे आपण सांगतो त्यामुळे सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे हा सांस्कृतिक वारसा आपला सणांमध्ये आहे आपल्या संस्कृतीमध्ये आहे आपल्या मंदिरांमध्ये आहे आपल्या वास्तूंमध्ये आहे आपल्या वागण्यामध्ये आहे आपल्या आचारामध्ये आहे आपण जे खातो त्या खाद्य संस्कृतीमध्ये आहे वाद्यसस्कृतीमध्ये आहे संगीतामध्ये आहे आपण पेहराव करतो त्या पेहरावामध्ये आहे त्यामुळे सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे आणि वारसा ही गोष्टचं अशी आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी गोष्ट जाते त्याला आपण वारसा म्हणतो हा वारसा जपणं हे त्या प्रत्येक पिढीचं काम असतं मागच्या पिढीनं त्यांच्याकडे जे दिलंय ते ठेवणं आणि त्याच्या पुढे ते चांगलं वाढवणं हे त्या त्या पिढीचं काम असतं असं म्हणतं आलीकडच्या काळामध्ये जर आपण सांस्कृतिक वारसा जतन करण्याबद्दल बोलतो तर मुळात ज्या वास्तू आहेत आणि जे तुम्हाला मिळालेलं आहे ते जतन करणं हे आता या पिढीचं काम आहे जे जे काही तुम्हाला ज्या ज्या स्वरूपामध्ये जतन करण शक्य होईल ते जतन करणं या पिढीने बघितलं पाहिजे कारण याच्यापुढे मात्र हे आता कितपत टिकेल हे सांगता येत नाही आणि पुढच्या पिढीपर्यंत ते जाणं आवश्यक आहे ते पुढच्या पिढीपर्यंत गेलं नाही तर मात्र हा सांस्कृतिक वारसा कदाचित त्या पुढच्या पिढीकरिता दाखवण्याकरिता राहणार नाही तर तसं या पिढी कडन होऊ नये म्हणून हा वारसा जतन करणं खूप आवश्यक आहे